सर मी तुमचा खूप मोठा फॅन आहे मला मला तुमच्या पसनल लाईफबद्दल काही तुम्हाला कोशन्स विचारायचे होते सर तुम्ही आपल्या करिअरची सुरुवात कधी केली तेव्हा तुमचं वय किमान किती होते ओके हे करत असताना तुम्हाला काय अडचणी आल्या ओके सर मला पण यामध्ये आपलं करियर निवडायचं आहे मला काही तुम्ही देऊ इच्छिता ओके ओके सर एक लास्ट कोश्शन आहे एक थोडं कॅजुअल कोश्शन आहे तुम्ही जेवण काय केलं होतं तुम्ही डाईट डायट काय करता ओके ओके थँक्यू सर